मी कीर्ती देशपांडे बोलत आहे धाराशिव वरून सर माझी कपड्यांची मी ऑनलाईन खरेदी केलेली होती परंतु ती अजून मला काही आलेली दिसत नाहीये तर तुम्ही थोडंसं तपासून बघताल का कारण माझं इथे बरोबर अर माझ्या पत्त्यावरती ती आलेली नाहीये अ व्यवस्थितपणे ती पूर्ण पॅक केलेली आहे का याचा तपास करून मला सांगाल का माझ्या फोनवरती तसा निरोप द्याल का